भारतीय स्थापत्यकलेची वैशिष्ट्य तेथील भिंतीच्या उत्कृष्ट आणि समृद्ध अलंकारातच दडलेले आहेत भिंतीचित्र आणि शिल्पांची योजना जे अलंंकार व्यतिरिक्त त्यांच्या विषयांचे गांभीर्य व्यक्त करतात कधी कधी इमारतीला बाहेरून पूर्णपणे व्यापतात तर कधी यामध्ये वस्तूचा जीवनाशी काय संबंध आहे किंबहुना आध्यात्मिक जीवनात कोरलेले कसे आहे ते आपल्या ह्याची माहिती देतात देशभरातील देवी देवता त्यांच्या अलौकिक कृत्यांमध्ये कमीअधीक प्रमाणात कोरीव काम करत आहेत आणि शिल्पकलेचे प्रतीक असलेल्या जुन्या पौराणिक कथा अतिशय मनोरंजक कथा आणि उत्तम आणि सुंदर अशा प्रेक्षकांसमोर त्यांनी त्या व्यक्त केलेल्या आहेत पौराणिक कथा तर ह्या स्थापत्य कलेतून एक त्याची माहिती आपल्याला सहज मिळून जाते